तर मीनं एक लॅपटॉप घेतला आहे एक सुस कंपनीचा आता कसा तो एक तर स्वस्तामधे पडला च्या फक्त चाळीस हजारात आता जसा मी तो वापरत आहे चार दिवसापासून तर कसा तो त्याची मेमोरी कॅपॅसिटी चांगली आहे हँग नाही होत त्याचा कीबोर्ड कसा खूप जास्त सॉफ्ट आहे त्याचा टच पॅड खूप जास्त सॉफ्ट आहे त्याची स्क्रीन जी आहे तर डोळ्यावर प्रकाश पडते पण असं खराब वाटत नाही चांगल्या क्वालिटीची स्क्रीन आहे त्याची कसा त्याची बॅटरी कॅप्यासिटी तर वा एक नंबरच आहे तर हा कसा लॅपटॉप मला परवडला आहे खूप चांगला आहे